तर मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन नृत्यशैली सादर करण्याचा मला एकदा असा मौका मिळाला होता तर कॉलेजला असताना आमच्या कॉलेज लेवलमध्ये एक असं स्पर्धा निघाली होती तर त्या स्पर्धेमध्ये असे बाहेरगावचे म्हणजे दोन असे नृत्यशैली सादर करायचे होते त्याचे स्पर्धा होती तर ते म्हणजे हिपहॉप आणि कंटेम्परी हिपहॉप आणि कंटेम्परी ही खूप अशी प्रसिद्ध श् नृत्यशैली आहे जे आजकाल आमच्या जनरेशनमध्ये आमच्या काळामध्ये खूप अशी फेमस नृत्यशैली आहे ही नृत्यशैली करायला पण मला खूप आवडतं आणि नृत्यशैली शिकायला जरा वेळ लागतो आणि हा दोन नृत्य शैलींवर कॉम्पिटिशन होतं तरं माझ्या ग्रुपमधे मला डान्स हे डान्स नृत्य करायला आवडतं तर मला माझे मित्रसुद्धा मित्रमैत्रिणी माझे शिक्षक मला बोललेले की तू भाग घे आणि तू लीड तू शिकव माझ्या मित्रांना माझ्या ग जे कलिग्स आहेत त्यांना शिकव असं मला बोलले होते तर एक नृत्य शिकवायला आम्हाला बाहेरच जण आलं होतं हे कॅन्टेम्परी हिपहॉप असे दोन हे जे नृत्यशैल्या आहेत हे जे डान्स आहेत नृत्य आहेत ते मिक्स करून मला एक एक नृत्य सादर करायचं होतं ह्या कॉम्पिटिशनमध्ये तर ही संधी मला मिळाली होती हे नृत्यशैली सादर करायची आम्ही खूप प्रयत्न केले प्रॅक्टिस केली हा हा हे नृत्य करताना मला खूप असं मज्जा पण आली काही नवीन शिकण्याची आवडही होती तर ती आवडही पूर्ण झाली हे नृत्य शिकताना खूप काही शिकायला मिळालं दोन नृत्यशैली माझ्या जे मला आधी मला जे कम्फर्ट झोनमध्ये होते भरतनाट्यम कथ्थकच्या पलीकडे मी दोन नृत्यशैली शिकले सादर केलं आमचा चांगला क्रमांक पण आला ह्या नृत्यांमध्ये ह्याच्यामध्ये डान्स केल्यावर माझ्या प परिवरला पण खूप आवडलं हे बघून तर अशा सगळ्या प्रकारे आम्ही मला खूप आवडलं हे करायला आणि अशी संधी मिळायला मला भाग्य लाभलं आणि मी हे दोन नृत्यप्रकार केली हिपहॉप आणि कंटेम्परी ह्या नृत्यांमध्ये अशी खूप काय शिकण्याची हे आहे हेच्यामध्ये आपला शरीरा शरी शरीराची पण खूप चांगल्या प्रकारे वाढ होते हेच्यामध्ये एक्ससाईज पण चांगली होते हिच्यानी आपल्या स्टॅमिना वाढतो ह्या नृत्यशैलीने आणि हे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं होतं हे क ह्या कधी ह्या आधी कधी मी असं नृत्य केलं नव्हतं तर मला ह्या प स्पर्धांमुळे मला हे नृत्यशैली करायची संधी मिळाली या संधींमध्ये मला ते शिकता आलं पुढं जाऊन त्याचा मला चांगला वापर होईल मी पुढं जाऊन माझ्या ज्युनिअर्सला किंवा माझ्या ओळखीच्या म्हैत मित्रमैत्रिणींना हे शिकवू शकेन आणि अशा प्रकारे ह्या संधीचा लाभ मला झाला ह्या संधीमुळे खूप काही शिकतासुद्धा आलं तर आणि मला खूप आवडलं हे करायला